मी चित्रकलेचा वर्ग व कार्यशाळा म्हणजे असं नाही पण आम्हाला सब्जेक्ट होता पहिलीपासून दहावीपर्यंत तरी सब्जेक्टच होता आम्हाला ड्रॉईंगचा आणि त्यात आम्ही त्या एक्झाम दिल्या होत्या एलिमेन्ट्री इंटरमिजेट म्हणून तर मला जास्तीत जास्त चित्रकलेचं ज्ञान आहे असं तरी मला वाटतं कारण की म खूप मी चांगल्या प्रकारे असं हे केलेलं आहे

आणि मला अनुभव खूप चांगल्या प्रकारे आहे की ड्रॉईंग कसं करायचं स्केच कसं आहे काढायच्या अजूनं मला खूप चांगल्या प्रकारे अनुभव आहे ह्याचा आण त्या अनुभवातून खूप श् शिकायला भेटतं की तुमचं ड्रॉईंग टिचर्स करेक्ट करून देतात म्हणजे जे तुम्ही हे काढता ते ड्रॉईंग्स ते कसं करेक्ट असतं कुठचा कलर कॉम्बिनेशन कुठे द्यायचा हे सगळं त्यांना ठाऊक असतो आणि हे सगळं ते लोकं कलेक्ट करेक्ट करून देतात मग तुम्हाला काही पुढे प्रॉब्लेम होत नाही आणि मग तुम्ही जर क ते कलर करेक्ट करायला शिकलात आणि शेड्स बनवायला शिकली मग तुम्ही कोणता पण कलर म्हणजे समजा तुम्हाला एक कलर बनवायचा तर एका कलरचे तुम्ही खूप सारे शेड्स बनवू शकता त्यामध्ये व्हाईट वापरून आणि ब्लॅक वापरून तुम्ही खूप सारे शेड्स बनवू शकता त्यामुळे मग त्यामध्ये तुम्हाला खूप मग चांगला अनुभव भेटू शकतो ह्यातून तुम्हा